हिरव्यागार आणि स्वच्छ परीवारणासाठी आपल्याला सर्वप्रथम झाडांची कत्तल ही थांबवणं गरजेचं आहे लागेल तेवढं झाडांची लागवड करणे पण तेवढेच आवश्यक आहे आपल्यासाठी तेव्हा आपला हा परिसर पूर्ण हिरवंगार आणि स्वच्छ परिवारणासारखं राहीन जेणेकरून आपल्याला मिळणारं जे ऑक्सिजन आहे ते ऑक्सिजन एकदम शुद्ध राहील आणि हे झाडं जितके आपण लावू तितके आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही तर पर्यटनामुळे आसपासच्या परिसरात जो काही परिणाम घडलेला आहे झाडं झुडपं नद्या डोंगर अन्य सर्व काही सकारात मक तसेच नकारात्मक परिणामही झालेले इथं जसं की नकारात्मकमध्ये निसर्गाची रस झाली पर्यटक मोठ्या प्रमाणात येऊ लागल्यामुळे झाडं झुडपांची तोड केली जाते हॉटेल्स रस्ते किंवा पार्किंगसाठी जे काही जंगल नष्ट केले जाते त्यामुळे निसर्गाची ऱ्हास होते झाडं जपणं खूप गरजेचं आहे आपल्याला परत त्यामुळे काय होतं पर्यटनामुळे कचरा मग प्लास्टिक वगैरे बरंचसं हे वाढल्यामुळं प्रदूषण वाढतं आहे तर मला हेच म्हणायचं आहे की झाडे लावा झाडे जगवा आणि झाडामुळेच आपलं ऑक्सिजन आहे झाडामुळेच आपलं जीवन आहे नदी डोंगर जे आहेत ते आपलं परिसर खूप छान प्रकारे संभाळणं ही आपली जबाबदारी आहे